रेखांकन करणे हा माझा छंद आहे तो मी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक याच्यातून तो अ मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते जसं की एखादं आवडलेला पक्षी असो किंवा मग एखादं पक्षी निसर्ग तसेच एखादं कष्टकरी स्त्री तिचं तिचं चित्रातून रेखांकन फॅमिलीबद्दलचे फॅमिलीतले तसेच तसंच एखाद्या एखाद्या शैक्षणिक स्टडी किंवा बुक्स लायब्ररी यासारख्याचं मी चित्रांकन करायला मला खूप आवडतं